होय शिकलेली माणसं सभ्याने नियम पाळणारीे असतात असंच असायला हवं कारण शिक्षणामुळेच माणसांना समाजामध्ये कसे वागावे कसे राहावे शिष्टाचार सभ्यता यांची ओळख होत असते तसेच समाजातील कायदेशीर नियम सामाजिक नियम यांचीदखील ओळख शिक्षणामुळेच होत असते वास्तविक पाहता शिक्षण घेत असताना पासून आपल्याला वर्ग शिक्षकांकडून प्राध्यपकांकडून किंवा घरातील वडीलधारी माणसांकडून सभ्यतेचे धडे दिले जातात अशी सभ्यता आणि शिष्टाचार समाजातील सर्वांनीच पाळणं गरजेचं आहे आणि शिकलेल्या माणसांकडून तर आपण त्याची अपेक्षा करतो पन असेही आहे की सर्वच शिकलेली माणसं सभ्य आनि नियम पाळणारी असतातच असे नाही कारण त्यांच्यावरती झालेले संस्कार ही तितकेच महत्त्वाचे वाटते